भारतीय राजकारण आणि राजकीय नृत्याबद्दल मला फार काही अशी अपेक्षा आहे की अ जसं की आजच सध्याच्या कंडिशनला आपण बघू शकता की संपूर्ण भारतामध्ये वातावरण चिघदळलेले आहे कोणी हिंदू मुस्लिम म्हणा किंवा ऐक्याचा वाद म्हणा किंवा धर्मनिरपेक्ष कोणी राहलेलं नाही आहे आजकालची जे राजकारणी असतात ते असं टोकाचं पाऊल उचलतात लोकां लोकात आपसापसात भांडणे वगैरे लावून लावून देतात आनि भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या लोकांना भारी पडत आहे भारत हा प्रजास भारत हा प्रजासत्ताक देश असून सर्वांना फिरण्या्चे स्वातंत्र्य बोलण्याचे स्वातंत्र आणि आपलं धर्म जपण्या्चे स्वातंत्र्य आहे परंतु आजकालच्या राजकारणी लोकांच्या मनात हे ही संविधानाची भावना नसून केवळ फक्त धर्म आणि धर्माला डोक्यावर उचलून त्यांनी धरलेलं आहे तर असं न मला तरी असं वाटतं की असं न करता अन सर्वांनी एकोप्याने राहावं माझ्या मते की सर्व जे राजकारणी लोकं आहेत त्यांनी सर्व लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करावी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावे त्यासोबतच त्यासोबत धर्माविषयी कुठली डिबेट असली तर आपला न्यूट्रल ट्रान्स असावा असं तरी मला वाटतं माझ्या अपेक्षे प्रमाणे माझे सर्वात आवडते लोक नेते म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जर आता या जगात असते तर मी त्यांना एकच विचारलं असतं की सर्वांना सोबत मिळून मिसळून घेऊन चालण्याची तुमची ही इच्छा कशी इच्छा शक्ती कशी काय झाली म्हणजे की तुमच्या मनात कुठूनही विचार आला तुमचं प्रेरणा असताना कोण आहे आणि तुमचा लिहिण्याचा हेतू काय होता आणि जर तुम्हाला आणखी जर चाळीस वर्ष आयुष्य मिळालं असतं तेंव्हा मग एकोणीसशे छप्पनपासून तर तुम्ही भारतीय संविधानात कुठ कुठले बदल केले असते कोणकोणत्या संविधा लागू केल्या असत्या एवढंच मी त्यांना विचारेन कारण